हां कोण बोलत आहे स्टे करायचा होता का बघा पर डेचे चार्जेस आमच्याकडे दोन हजार रुपये आहे पर डेचे त्यामध्ये तुम्हाला ए हां त्यामध्ये तुम्हाला एक रूमपण अवेलेबल आहे आणि फक्त स्टे करायचे आहे जे फूड वगैरे आहे ते आमच्या हॉटेलकडूनच आहे पण ते तुम्हाला वेगळे पे कराव लागेल हां हां आणि आता उन्हाळा असल्यामुळे ते एसीची आवश्यकता आहे तर त्यामुळे तुम्हाला तर दोन हजार रुपये आहे एसीच्या रूम्सचे आणि साधी पाहिजे असेल तर हजार

हां हां हां ठीक आहे ना तुम्ही तुम्हाला चालेल का मग एक कारण की ए सी पाहिजेच असा उन्हाळा आहे तर त्यामध्ये

हां हां बोला ना नाही नाही नाही नाही नाही हॉटेलकडून फ काहीच नाही राहणार तुम्हाला फक्त राहण्याची व्यवस्था आमच्या हॉटेलला बाकी तर तुम्हाला असं काही बघा दाखवायला वगैरे काही कोणी इथून माणूस वगैरे नाही येणार

आहे आमच्या म्हणजे आमच्याकडडूनच आहे जेवण पण तुम्हाला त्याचे चार्जेस वेगळे पे करावं लागणार हां हां तुम्हाला वेगळे पे करावं लाग त्याच्यामध्ये एक साधं जेवण म्हणजे दाल फ्राय तुम्हाला कुठली भाजी हवी आहे ती आणि त्यामध्ये एखादं स्वीट वगैरे राहील हां तुम्हाला भाजी कुट दाल फ्राय तर कॉमन आहे तुम्हाला दुसरी कुठली भाजी लागेल ते हां हां चालेल हां हो नॉनवेज वगैरे पण आहे आमच्याकडे पण जर तुम्हाला लागेल तर आम्ही देऊ शकतो इकडून

तर ठीक आहे तुम्ही कळवा मग आम्हाला हो हो हो हो हो